हॅलो हा बोल ना बोल ना गं आई हो ना गं आई मलापण इथं कुठं करमतं मलापण करमत ना झालं आहे खूप आठवण यायला लागली

हे काय मलापण तिथं असलं ना काहीच वाटत नव्हतं पण आता इथलं काय जेवण काय पचन झालं काय नाही कालच लूज मोशन वगैरे झाले पोट दुखायला लागले काहीच खाऊ असं वाटत नाही झालं आहे काय नाही

ठीक आहे मला आठवणी यायली तुझी बाबांची दोघांचीपण फार आठवणी यायला लागली

बाबांचा बी पीवगैरे चेक केला का गं ते दवाखान्यात जाऊन आले का अच्छा अच्छा अच्छा हा तुझी बरी का तब्येत हा

छोटी मुलं बरी आहेत का ती दोन व जण पण

अच्छा आता पाचवी गेला ना गं तो पाऊस इकडेपण आहे पाऊस पडत नाही आहे सध्या थोड्यावेळी येऊन गेला सकाळी आता सध्या नाही आहे पडत काहीच नाही आहे सध्या

हा काळजी घ्या बर का तू बाबा बाहेर जाताना मास्क वगैरे लावा कोरोनाची साथ चालू झाली सध्या बरे आहेत बाकी सगळे हे आणखी आता काही दोन चार दिवस सुट्ट्या पुढच्या शनिवार रविवार सुट्ट्या एक लागून शुक्रवारी सुट्टी आहे बुद्ध धर्माची त्यामुळं मग त्यावेळेस शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस ओके आणखी